एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे बासष्ट सव्वीस एप्रिल एकोणीसशे छत्तीस अठरा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणचाळीस बारा एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव तेरा जून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव